आमच्या ठाणे गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे तर तिथं आम्ही फिरायला जात असतो तर तिथे एक दान दानपेटी ठेवलेली आहे तर त्या दानपेटीमध्ये आम्ही पैसे टाकत टाकतो तसेच आमच्यासारखे तिथे जे फिरायला येणारे लोक आहे तर ते पण त्या दानपेटीमध्ये पैसे टाकत असतात तर या दान दान दानामुळे आपल्या आर्थिक स्थानिक समुदायाच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल असं मला वाटतं